हां बोला सर मी कॉल केला होता अर्धा घंटा पहिले तर हां तर मी मुंबईवरून येऊन राहिलो मला वर्धा घुमायचं आहे तर तुमचं रेस्टॉरन मला ऑनलाइन दिसलं तर मी कॉल केला तुमच्या रेस्टॉरनला तर मला तुमच्या रेस्टॉर्नबद्दल माहिती द्याल का रहायचा खर्च अजून खायचा खर्च कसं काय आहे

जसं आता मी यं तुमच्या इथे ए सी रूम आहे की नॉन ए सी रूम आहे अच्छा च्छा अच्छा अच्छा अच्छा हां अच्छा हो का आणि मला आता जेवण करायचं असंल तर मी कॉलवर तुम्हाला बोलावू शकतो तुमचा कॉल असते की आम्हाला तुमच्या हॉटेलमध्ये यावं लागेल जेवण करायला

हो का आणि मला तुमच्या इथे स्विमिंग आहे का अच्छा अच्छा

हो का सर आता आम्ही सर पाच सहा मित्र आहे तर आम्ही कसं आहे आम्ही बॉम्बेवरून तुमच्या वर्धेला पहायला येऊन राहिलो तर आम्हाला काही एवढं वर्ध्याची काही कल्पना नाही आहे तर आता वर्धेत तशी ड्रिंगिंग चालते का बुवा तुमच्या हॉटेलमध्ये अच्छा अच्छा अच्छा अच्छा

अच्छा अच्छा

हो का अच्छा

अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे सर आणि असं गार्डन गिर्टन खूप आहे ना गाळी गाडी पार्किंग अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद सर माहिती देद्या दिल्याबद्दल आम्ही येतो हां

अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे आणि आम्ही आता आम्ही इथून तर एक एक जानेवारीला येणार आहे आम्ही चोवीस नवीन वर्षात हां ठीक आहे ना आम्ही ऑनलाइन बुक करून घेतो ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक आहे ना सर हो